इंटरनेट सर्फिंग करणे हे आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचे काम आहे पण त्याचा किती वापर करणे किंवा त्याबाबतीत किती जागरूक असणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे आजकाल खूप लोक इंटरनेट सर्फिंगच्या नावाखाली तासनतास वेळ मोबाईलवर घालवतात पण ते मोबाईलवर काय बघतात किंवा किती महत्त्वाचं बघतात हेही महत्त्वाचं आहे कारण आपण जेवढा वेळ इंटरनेट सर्फिंगसाठी घालवतो तो आपल्या उपयोगी आला पाहिजे त्याने खरंच आपल्या ज्ञानात भर पडली पाहिजे नाहीतर नुसतं फावला वेळ आहे म्हणून आपण सर्फिंग केलं नाही पाहिजे किंवा नुसतंच मनोरंजनासाठीसुद्धा सर्फिंग करणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे कारण की तासनतास मोबाईल बघण्याने किंवा स्क्रीनसमोर बसून राहण्याने त्याचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होत असतो किंवा आपला डोळ्यांचा नंबर अधिक वाढू शकतो आणि त्याचा त्रास आपल्याला पुढे होईल त्यामुळे खूप विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक सर्फिंग केलं पाहिजे योग्य तो वापर करण्यासाठीच सर्फिंगसाठी जास्त वेळ घालवला पाहिजे विनाकारण वेळ घालवू नाही त्यासाठी एक प्रॉपर वेळापत्रकसुद्धा बनवले तरी चालेल की मी एवढाच माझा वेळ इंटरनेट सर्फिंगसाठी देईल आणि त्यातून महत्त्वाचे इनपुट्स घेईल आणि माझ्या नॉलेजमध्ये भर पडेल